हॅलो हां विपुल मिलिंद देशपांडे बोलतो आहे अरे मी फोन याच्यासाठी केला होता की माझी गाडी आहे ना स्कूटर ती मी इथे कोर्टासमोर लावली होती आणि थोडं कामासाठी गेलो होतं कोर्टामध्ये आणि परत आलो तर गाडीच नाही आहे तिथे तर त्यासाठी तू काय केलं होतं तुझी नव्हती का पाठीमागे सेंट्रल बिल्डिंगपासून गाडी गेली होती बघ मग तू काय केलं आहेस पुढे त्यासाठी आणि त्यासाठी मला तुझं मार्गदर्शन हवं होतं की तू ती तक्रार कोणाकडे नोंदवायची पोलीस स्टेशनला जायचं का अजून कुणाकडे तक्रार नोंदवायची का ट्राफिक पोलीस कंट्रोलमध्ये वगैरे विचारायची का ट्राफिकवाले वगैरे उचलून नेऊ शकतात का गाडी याची पण मला काही माहिती नाही आहे तर मला तू सांग याच्याबद्दल की बुवा मला तुझ्या मार्दर्शनाची खरंच गरज आहे आणि तुझी मिळाली का गाडी तर ते मिळालेलं मला समजलं होतं तर त्यासाठी मी म्हटलं बा आता माझी पण गाडी एकदम आता दिसतच नाही आहे तर काय करावं काय कळना परत लक्षात आलं की अरे विपुलची गाडी गेली होती म्हणून मी तुला फोन केलेला आहे तर मला जरा तुझ्या मार्गदर्शनाची खरंच खूप आवश्यकता आहे तर तू मला सांग काय काय केलं होतेस बबा तो ह्याच्यासाठी